सध्या तरी मी कोणत्या स्वयंपाकाशी निगडीत कोणत्याही स्पर्धेत किंवा शोमध्ये सहभागी झाली नाही आहे परंतु मला स्वयंपाक करण्यात खूप आनंद भेटतो लोकांना लोकांसाठी स्वयंपाक बनवणे त्यांना देणे ह्यात मला समाधान भेटतो आणि दुसरी गोष्ट यूटूबवर माझे कोणतेही पोस्ट व्हिडिओ नाही आहेत मी यूट्यूबवर नाही आहे सध्या